खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने जास्त पैसे खर्च केले पाहिजेत असं मला वाटतं त्याचप्रमाणे जास्त निधीची तरतूदही केली पाहिजे असंही मला वाटतं कारण भारताच्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळे खेळ खेळले जातात त्यामध्ये ॲथलेटिक्स असेल कबड्डी असेल खो खो असेल कुस्ती असेल यासारखे खेळ खेळले जातात कि जे ऑलंपिक असतील ह्यासारख्या मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये हे गेम्स खेळले जातात त्यासाठी योग्य ते पैशांची तरतूद ही भारत सरकारने केली पाहिजेन असं आम्हाला वाटतं याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना बऱ्याचदा ह्या स्पर्धेंबद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही आणि मिळालं तरी पैशाचा निधीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे त्यांना तिथपर्यंत जाता येत नाही का बरं कारण त्यांच्यात योग्यता असूनही त्यांना तिथपर्यंत जात येत नाही कारण त्यांना टायमिंगला योग्य ते लागणारे साहित्य मिळत नाहीत आत्ता जर समजा मी मला जर संधी मिळाली तर मी क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल बदल करू श करू शकतो उदाहरणार्थ बऱ्याचशा ठिकाणी स् साहित्य उपलब्ध असलं तरी योग्य ती प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड उपलब्ध नसतं मग प्रत्येक शाळेसाठी किंवा प्रत्येक कॉलेजसाठी एक वेगळं असं प्रशस्त असं ग्राउंड जर आपण तयार करू शकतो कारण प्रॅक्टिस करायची म्हटली तर सगळ्यात पहिल्यांदा लागतं ते म्हणजे ग्राउंड ग्राउंड चांगलं भेटलं तर आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकतो दुसरा प्रश्न म्हणजे साहित्य साहित्य ही खूप महत्त्वाचं आहे प्रॅक्टिससाठी यो बऱ्याचदा योग्य ते साहित्य भेटत नाही उदाहरणार्थ ॲथलेटिक्समध्ये जर समजा गोळाफेका ही स्पर्धा असेल तर कधीकधी पाच किलोच्या गोळ्यावर प्रॅक्टिस करावी लागती आणि विद्यार्थ्याला सात किलोच्या गोळ्यामध्ये उतरावं लागतं असं म्हणजे त्याला योग्य ते स साहित्य तिथं मिळालं नाही त्या कारणास्तव त्याला तिथं तो त्या संधीपासून हुकत असतो जर त्यांनी तेव्हाच सात केलोच्या प्रॅक् गोळ्याने प्रॅक्टिस केली तर त्याचा नंबर येऊ ही शकतो परंतु होतं होत आहे काय की त्याला योग्य ते साहित्य मिळालं नाही प्लस त्याला ग्राउंड ही त्या तुलनेत भेटलेलं नाही असं बऱ्याचदा होत असतं त्यामुळे स खेळांना खेळांमध्ये भारत हा मागं राहतो राहात आहे असं मला वाटतं आप जर समजा भारताला खेळामध्ये जर पुढं आणायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा खेड्यापासून सुरुवात करावी लागेल कारण खेड्यातील मु मुलांकडे तेवढी तंदुरुस्ती आहे तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे की ते स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये आपण पुढं जाऊ शकतील असं मला वाटतं जर सम अनेक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात पहिला खर्च तर त्याच खर्चाची तरतूद सरकारने करावी अशी माझी इच्छा आहे